तर आज मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सबद्दल सांगणार आहे जो जो की आहे डव्ह या सोपबद्दल तर ॲक्चुअली असं झालेलं आहे की मी जो डवचा सोप आहे तो फर्स्ट टाईम लाईक खूप सारे ॲडव्हर्टाईजमेंट बघून ट्राय करायचं सोचलंच होतं की चला बघूच एकदा ह्याचा एक्सपिरियन्स की कसा आहे बा खूप खूप म्हणत होते ह्या ॲडव्हर्टाईजमेंटमधे की मॉईश्चर देतो तुमच्या स्किनला नरिश करतो व्हाइटनिंग आणतो तर मी म्हटलं चला बघूच आता की खरंच असं होते का तर मी ते आणलं आणि यूज केलं बट ॲक्चुअली ते यूज केल्यानंतर माझी जी स्किन आहे ती इतकी म्हणजे अशी चिपचिपी झाली ऑईली झाली आणि एक तर तो सोप लावल्यानंतर लवकर निघतही नव्हता तर म्हणजे आता त्यानीच आपण गॅरंटी घेऊ शकतो की त्यात किती केमिकल्स असेल जो की स्किनला अफेक्ट करतो तर मी तो प्रोडक्ट फक्त एकदा यूज केला डव साबण आणि त्यानंतर लाईक माझ्या चेहऱ्यावर पिंपल्ससुद्धा पॉप आउट व्हायला लागले की जे खूपच लाईक बॅड एक्सपिरियन्स होता तर माझं फक्त इतकं सजेशन राहील की मॅक्झिमम लोकांनी जो डव आहे तो यूज नाहीच केला तर बरं आहे कारण की तो एक फॉल्स प्रोडक्ट आहे जो की स्किनला हार्मसुद्धा करतो आणि जर आणि याच्यामध्ये मी बघितले जेव्हा ह्याच्या बॉक्सच्या मागे तर याच्यामध्ये खूप सारे हार्मफुल केमिकलसुद्धा मिक्स केलेले होते जसं हाइड्रोक्लोरिक ॲसिड जो की भलेही त्या सोपची लाईफ वाढवतो पण असं आहे की ज्यामुळे स्किन अफेक्ट होते आणि त्याला सेंटेड बनवायसाठी त्याच्यामध्ये अजून म्हणजे खूप हार्मफुल थिंग्ज मिक्स केलेले होते सेंट तर त्याचा छान होता पण त्याचे जे इफेक्ट होतात म्हणजे तो जसा फ्रेशनेस आणायला पाहिजेत एका पर्सनला तसा नव्हता देत आणि त्यानी स्किनही खूप म्हणजे खराब होत होती आणि मग रॅशेससुद्धा यायला लागले होते आणि लवकरच कोरडी पडत होती ती स्किन हां आणि हा स्वत माझा एक्सपिरियन्स आहे माझीसुद्धा स्किन इतकी कोरडी पडायला लागली होती ईवन ईफ त्याचं जे मॉश्चरायजर आहे जे डवचं मॉश्चरायजर आहे मग मी तो ट्राय करून बघितला मी म्हटलं साबणानी जरी ऑईली होत असेल तर मे बी त्याचं बॉडी लोशन तरी चांगलं असेल पण असं काहीच नव्हतं त्याचं बॉडी लोशन लावल्यानंतरसुद्धा लाईक जास्तीत जास्त पाच मिनिटानंतर त्याचं बॉडी लोशन सुद्धा उतरून गेलं आणि माझी जी स्किन आहे ती पूर्ण अशी कोरडी पडायला लागली ते एकदमच म्हणजे रफ व्हायला लागली माझी स्किन आणि हां हेच मला सांगायचं होतं कारण की त्याचं जे बॉडी लोशन आहे ते पण लॉन्ग लास्टिंग नव्हतं त्याचं सोप भलेही लॉन्ग लास्टिंग होतं पण ते हार्मफुल होतं पण ह्याचं जे बॉडी लोशन आहे डवचं ते खूपच जास्त म्हणजे स्किनला रफ करत होतं आणि जे झुर्रीया आपण ज्याला म्हणतो ते पण ते आणत होतं म्हणून मला बस हेच सांगायचं होतं की मॅक्सिमम लोकांनी डव हे प्रोडक्ट्स यूज नाहीच केले तर बरं आहे ह्या दोघांचा जो एक्सपिरियन्स मी आता मला आलेला आहे तर त्यानंतर आता मी कोणतेच डवचे प्रोडक्ट्स यूज करणार नाही आहे